माझं पूर्ण नाव सागर किशोर शर्मा आहे मी इकडं जुना मोंडा शनि मंदिरकडे राहतो आमच्या एरियामध्ये लाईट गेलेली आहे आणि मी इथं मीटर चेक करायला मीटरवर